या गावामध्ये मी जे राहतो आहे तेथील धार्मिक समुदायाच्या बाबतीत सांगायचं झालंच तर सर्वजण हे कुठल्या ना कुठल्या धार्मिकतेतून असतातच तसं धार्मिक समुदायामधून निगडीत आहोतच आणि अशा समुदायाचं अस्तित्व हे फक्त वैयक्तिक कुटुंबाच्या ठिकाणी महत्त्वाचं आहे का बिन महत्त्वाचं हे सांगायचं तर महत्त्वाचं आहे महत्त्वाचं देखील आहे आणि खरंतर आता धार्मिकता या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माणुसकीच हा धर्म हा सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे माणुसकी हा धर्म आणि त्या माणुसकीच्या ध धर्मातूनच सगळं सगळे आपण मानवतावादी होणं गरजेचं आहे आणि धार्मिकता आणि समुदाय ह्या गोष्टी जर आज दूर ठेवल्या तर मला असं वाटतं की माणुसकी हा एक केवळ धर्म आणि त्याच्यानुसार चाललं तर पुढे जाण्यासाठी किंवा समाजात घडणाऱ्या इतर घटना आहे त्या घटनांच्यापासून त्या प्रसंगांपासून दूर ठेवता येईल आणि नक्कीच याचा समाजाला फायदा होऊ शकतो समाज हा सु सुधारलेला होऊ शकतो असं मला वाटतं तसंच समाजात चांगल्या गोष्टी रुजाव्यात यासाठी मानवता हा एकच धर्म आणि मानवता ही एकच परिभाषा सर्वांसाठी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे हे इथं मला सांगावंसं वाटतं